हां समारंभ ऑफिशलमध्ये फोन लागलाय काय मदत करू शकते मी तुमची हो हो बरोबर आहे अच्छा हां हां हां बरोबर आहे बरोबर आहे हां बरोबर अच्छा मग हो सांगते ना नक्की आता तुम्हाला फक्त लग्नच लग्नासाठीच मॅनेजमेंट हवी आहे की लग्नाचे बाकीचे जे प्रोग्राम्स असतात हळद समारंभ साखरपुडा बरं ठीक आहे चालेल चालेल मग तुमच्या भावाचं असं काही डोक्यामध्ये आहे का की त्याला अशा पद्धतीचं वेडिंग करायचं आहे किंवा तसं काही असेल तर मला सांगा म्हणजे त्याला आर्टिफिशल गोष्टींपासून डेकोरेशन हवं असेल किंवा त्याला जास्त नॅचरल गोष्टींचं डेकोरेशन हवं असेल काही तुम्हाला त्याच्याबद्दल आयडिया आहे का बरोबर आहे

हो करू शकतो ना करू शकतो तर तुमच्या डोक्यात त्याच्याशी रिलेटेड आणखी काही तुम्ही कुठे काही इंस्टाग्रामवरती बघितलेलं असेल किंवा तुमच्या डोक्यात तुमचे पर्सनल काही थॉट्स असतील तर तुम्ही जे आम्हाला सांगा आम्ही तुम्ही एकदा आमच्या ऑफिसला येऊन भेट देऊन गेलात ना की मग तुमच्याशी आम्ही इन डिटेल बोलू शकतो आणि अजून मेन म्हणजे तुम्ही तुमच्या भावासोबत आलात की आपलं डिरेक्टली डिस्कशन होईल त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचंसुद्धा आपण पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घेऊन इव्हेंट्स मॅनेजमेंट करू शकतो आणि हां बोला हो हो आहे आहे तुम्ही इंस्टाग्राम पेजवरती ॲट द रेट समारंभ ऑफिशियल्स म्हणून ते पेज आहे ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आम्ही आत्तापर्यंत ते केलेले मोस्ट ऑफ द इवेंट्सचे सगळे फोटोग्राफ्स वगैरे सगळ्या सगळ्या त्याच्यावरती ॲड केलेलं आहे तिथे आमच्या ऑफिसचा ॲड्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा बायोमध्ये मेन्शन केलेल्या आहेत तुम्ही जर तुम्हाला व्हॉट्सॲपवरती काही फोटोग्राफ्स वगैरे त्याचे हवे असतील तर तुम्ही आम्ही तुम्हाला पाठवू शकतो आणि म्हणजे साधारण किती माणसं असतील किंवा कोणत्या पद्धतीचं तुम्हाला जेवण हवं आहे ते सगळे सगळं तुम्ही आम्हाला सांगू शकता आम्ही सगळं त्याची अरेंजमेंट करू अच्छा मग चालेल ठीक आहे मग तुम्हाला ज्या पद्धतीचं डेकोरेशन हवं असेल मिनिमालेस्टिक हवं असेल किंवा बाकी अजून कोणत्या तुमच्या डोक्यात काही विचार असतील ते हां बरोबर आहे बरोबर आहे

हो हो आमचं ऑफिस साळवी स्टॉपला आहे साळवी स्टॉपला चिरायू हॉस्पिटलच्या जो बाजूचा रोड जातो ना त्या रोडला आमचं आहे ऑफिस हो तुम्ही मला यायच्या आधी एकदा कॉल करू शकता सो सोमवारी ते शनिवारी ओपन असतं सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हां यायच्या आधी तुम्ही मला एकदा कॉल केलात तरी चालेल मी कॉल अटेंड नाही केला तर ऑफिसमधलं दुसरं कोणतरी कॉल अटेंड करेल नंतर तसं तुम्ही येऊन जाऊन भेटून आपण डिस्कशन करून प्लॅन करू हो चालेल चालेल नक्की नक्की हो ठीक आहे हा ये